नमस्कार महालक्ष्मी हॉटेल मी शुभम प्रभू बोलत आहे काही वेळापूर्वी मी ऑर्डर देण्यासाठी आपल्याला फोन केला होता त्याच्यामध्ये काही ऑर्डर मला वाढवायची आहे तर ती कृपया तुम्ही लिहून घेऊ शकता का ओके मी सांगायला चालू करतो लिहून घ्या त्यामध्ये पनीर टिक्का मसाला एक प्लेट वाढवा गोबी मंच्युरियन तुमच्याकडे मिळू शकेल हो जर ग्रेव्हीमध्ये मिळू शकत असेल तर ग्रेव्हीमध्ये टाका रोस्टेड पापड ओके दोन रोस्टेड पापड टाका त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे रोटी नान किंवा बटर यापैकी बटर नान यापैकी काही आहे ओके रोटी असेल वी वीट रोटी असेल तर मला दोन रोटी हव्या आहेत त्या व्यतिरिक्त पाण्याची एक बिसलरी कंपनीची बॉटल त्याच्याव्यतिरिक्त जिरा राईस अजून एक प्लेट मला पाहिजे आहे हे सगळं रूम नंबर बारामध्ये तुम्ही लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम जे काही गेस्ट आले आहेत तर ते थोडंफार त्यांना सर्व लगेच करता येईल हो हो नक्कीच नक्कीच याच्या व्यतिरिक्त असून काही रिक्वायरमेंट असेल तर मी तुम्हाला लव लगेच फोन करतोच शक्यतो सगळं खाणं गरमागरमच येऊ दे की जेणेकरून खाताना पण आनंद येईल हो रू रूम नंबर एकशे बारा ठीक आहे चालेल लवकर पाठवून द्या तरी किती वेळात येईल आणि पेमेंट कसं करायचं आहे कॅश पेमेंट मग ऑनलाईन वगैरे चालेल का तुमचा जर क्यू आर कोड असेल तर तो सुद्धा जे वेटर येतील त्यांच्यासोबत पाठवून द्या की जेणेकरून आम्ही लगेचच पेमेंट करू शकू हो चालेल हां ठीक आहे थँक्यू लवकर पाठवून द्या